आजची तरुण पिढी ही सांस्कृतिक पद्धतींचं तंतोतंत पालन करताना दिसत नाही आहे आपल्या या तरुण पिढीवरती पाश्चात्य संस्कृतीचा खूप मोठा जो आहे तो प्रभाव पडताना दिसत आहे त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीचे पालन योग्य पद्धतीने होत नाही आहे याचा याचं नक्की याचं नक्कीच मला वाईट वाटते आणि खंतसुद्धा वाटते कारण कारण आपल्या सांस्कृतिक विकासासाठी त्याचप्रमाणे या समाजाच्या विकासासाठी सुद्धा आपल्या सांस्कृतिक मूल्यांची आपल्या तरुण पिढीला जाण असणे व त्याचे त्यांनी तंतोतंत पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जर तुम्ही आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे पालन केले नाही तर तुम्हाला त्याचे योग्य जाण आणि त्याचप्रमाणे तुमची मुळं जी आहेत ती अजिबात रुजणार नाहीत जर तुम्हालाच तुमच्या संस्कृतीचं नॉलेज नसेल किंवा माहिती नसेल तर तुम्ही पुढे पुढे येणाऱ्या पिढीला त्याचं त्याची माहिती किंवा नॉलेज कसे देणार त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमच्या परंपरांचं आणि संस्कृतीचं ज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते